मला व्हिडिओ गेम्स ठाऊक आहेत खूप सारी लोकं व्हिडिओवरती म्हणजे मोबाईलवरती व्हिडिओ गेम खेळताना दिसतात मीही तो खेळलेला आहे कँडी क्रश नावाचा गेम मला ते नाही आवडत कारण व्हिडिओ गेमचं व्यसन लागतं असे लोकं मी खूप बघितलेत की ज्यांना तर खेळल्याशिवाय चैन पडत नाही आणि खेळत असताना त्यांना इतर कशाचंही भान राहत नाही आपल्या आजूबाजूला कोण आहे कोण आपल्याला काय प्रश्न विचारत आहे किती वेळ आपण खेळतो हे एक झालंच पण व्हिडिओ गेममुळे तो आपल्या आरोग्यावरतीही परिणाम होतो लोकांचे अंगठे वाकडे झालेले काही व्हिडिओमध्ये मी बघितले आहेत किंवा नजर दृष्टी अधू झालेल्याचंही ऐकलेलं आहे मेंदूवरचा कंट्रोल जातो एक आणि एक तेच तेच खेळत राहिल्याने विचारशक्तीवरतीही परिणाम होतो मला व्हिडिओ गेम्स आवडत नाहीत